नमस्कार आम्हाला नांदेडून अंमबडसरला जायचं आहे कालच्या डेटमध्ये आहे का कोणती ट्रेन हॅलो उद्याच्या तारखेमध्ये आम्हाला अमृतसरला जायचं आहे नांदेडहून चांगली सुपरफास्ट आहे का आम्ही पाच जण आहो आमच्या एसीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये जायचं आहे आम्हाला आणि टायमिंग सांगा ना किती ट्रेन आहे काय टायमिंगला आहे आणि दुसरी ट्रेन केव्हा आहे कोण ट्रेन आहे का उद्या

तर कशामध्ये अवेलेबल आहे तिकीट दोघ दोघामध्ये आहे का साडे नऊचा करून घे होता म सकाळी जायचं सकाळी काला उठून जायचं लवकर नऊ वाजता मस्त आहे ना टायमिंग हो नऊ वाजे नऊ वाजेचे करा आच आमचे फर्स्ट क्लासमधले पाच तिकीट मी यू पी आय ऑनलाईन तिकीट कनफम भेटेल ना मग

कोन्या मार्गानं जाणार आहे ट्रेन

एमपी उज्जैन भोपाल त येणारेत काय उज्जैन लागते ना बर बरं जमतंय करून द्या मग हो हो पाच जण आहे आम्ही हो दोन लेडीज आहे आणि एक ते लहान मुलगा आहे आणि दोन माणसं नाही नाही सगळे यंगच आहे एक लहान आहे फक्त एका दहा वर्षाचा मुलगा आहे छोटा हो पेमेंट टाकतो तिकीट कन्फर्म द्या आम्हाला